आहे घरी आहे बोल की

बर मग

सरांनी काय ठरवलं आहे तिथं काय आहे बरं बरं आणि आपले हे सगळे जॉग्राफी डिपार्टमेंट ठरवलं आहे काय

ते तर अतिउत्तम आहे

बरं कधी जाणार आहे परवा दिवशीच परवा दिवशी कार्यक्रम आहे रे म्हणून विचारलं घरचा कार्यक्रम आहे बरं बघ काय करू शनिवारचा शनिवारंच आहे की तसं पण रविवार सुट्टी पडते बरं हां चालतं आहे की बरं फक्त साधारण खर्च तरी किती येईल आणि माझं नियोजन बरं ते तर आहे रे पण मला तिथं चालण्यासारखं काय तर असावं ना खाण्यासारखं चालतं आहे की तरी मी एकदा घरी विचारतो मी

हां चालतं आहे बाय